अहो मला खूप ऑफिस जायला उशीर झाला आहे तर मी सगळी कामं ठेवलेली आहेत भांडी वगैरे घासायची आहेत आणि संध्याकाळच्या जेवणाची पण तयारी करायची आहे हां मला उशीर होणार आहे ना संध्याकाळी आणि व वरून कपडे पण आणायचे आहेत त्याच्या घड्या घालून पण ठेवा आणि मुले शाळेतून आली ना की मग त्यांचं दप्तर वगैरे सगळं निट ठेवा आणि त्यांना चहा नाश्ता वगैरे द्या आणि द थोडं खेळले ना की त्यांना मग अभ्यासाला बसवा अरे मग मीच करायचं का एकट्याने सगळ्यांनी आणि मी कसं करते सकाळी उठून सगळ्यात आधी तुमच्या

हे काय एवढं लोड बेरिंगचं काम नाही आहे सकाळी मी आधी तुमच्या आधी उठते पाच वाजता तुम्ही पाच वाजता उठता तुम्ही काय करत नाही ती पोरं करतात बरोबर तुम्हाला कोण सांगतो मोबाईल बघायला रात्रभर

बरं ठीक आहे जाऊ द्या आता आपण असं ठरवूया की आपण दोघं मिळून अर्ध अर्ध काम करायचं

एवढी सगळी सकाळपासूनची तर आपण फिफ्टी फिफ्टी करूया ना काय गॅसवर बसून बनवणार आहे जेवण दोन तास लागणार आहे गॅसवर बसून एवढं सगळं काय नुसतं खिचडी भात बनवायचा बरं ठीक आहे मी संध्याकाळी आले ना की आपण काय ते ठरवू आता तुम्हाला दिलेली तेवढी सगळी कामं करून ठेवा चालेल हां ठीक आहे चला तुम्ही मला घ्यायला या हां ठीक आहे चला बाय